घर साप ठेवण्यासाठी मी बाजारातच उपलब्ध असणारे स्वच्छताचे जे औषधं असतात ती वापरते आणि ती रासायनिक असतात मला स्वतःला असं वाटतं की रासायनिकपेक्षा नैसर्गिक जे क्लीनर असतात ते नक्कीच चांगले असतात जे फळांच्या सालीपासून सुद्धा करता येऊ शकतात पण ते थोडेस वेळ खाऊ असतात ते करायला वेळ नसतो किंवा ते ठेवायला जागाही नसते आणि म्हणूनज बाजारातले जे उपलब्ध आहेत आ ते क्लीनर पटकन वापरले जातात